मराठी भाषा ही खूप फारच चांगली आहे स्वीट आहे बोलायला फारच चांगली आहे आणिक मराठी भाषा एक अशी आहे ज्याच्यामध्ये बोलायला ट्रान्जॅक्शन करायला फार म्हणजे फार सोपं आहे आपल्याला बोलण्यामध्ये मराठी भाषा फार सोपी जाते या हिशोबाने आपण समजू शकतो आहे पण ज्या ज्याची तेची मातृभाषा एक राहते आहे आता मला कसं मराठी भाषा बोलण्यामध्ये एवढं सोपं जाते आहे आम्ही कुठं बाहेर देशात गेलो तर मला फार अवघड होणार आहे पण एवढं आहे की मी शिक्षण घेतल्यामुळं ते जाऊ दे इंग्लिश बोलायची येते म्हणून मला सोपं जातं आहे पण काही लोकायला इंग्लिश बोलायचं अवघड जातं आहे म्हणजे मराठी बोलत आहेत ना पक्कं गावातली मराठी जे बोलत आहेत ना तेला माहिती काय मराठी भाषेची हे आहे मराठी भाषेमध्ये एवढे सोपे सोपे हे आहेत शब्द नवीन जर कोणी मराठी भाषा शिकायची म्हणली की त्याला लई सोपं जाणार आहे मराठी भाषा हे वघा अशा ह्याच्यामध्ये स् हर गावामध्ये अलग टाइपची मराठी भाषा बोलत आहेत त्याच्यामध्ये काही जाग्यावर कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी मराठी तर महाराष्ट्रामध्ये हरएक हरएक प्रकारच्या हर गावामध्ये मराठी अलग काही जाग्यावर गावातली मराठी अलग राहत आहे काही सिटीमधली मराठी अलग राहती य ज्या त्या गावातली मराठी अलग राहत आहे ज्याच्या त्याच्या मराठीमध्ये ज्याला त्याला सोपं पडते आहे आणि खरं सांगायला काय मराठीमध्ये कॉन्व्हर्जेशन करण्यामध्ये एवढं सोपं आणि कम्फर्टेबल जाते आहे मानसिक म्हणजे आत्म त्याला स्वतःचं एक हे मोटिवेशन भेटते आहे की मी बोलायला म्हणून आता कसं दुसरे कोणी कुठल्या लँग्वेजमध्ये बोलत आहेत तर त्याला थोडंफार अवघड जाते आहे बोलण्यासाठी आता इंग्लिशमध्ये आता मला इंग्लिशमध्ये बोलायला थोडंफार अवघड जाणार पण मराठीमध्ये कोणासोबत कन्वर्जेशन करायची म्हणलं तर एवढं फार म्हणजे फार सोपं जाते आहे आपल्याला बोलूच शकत नाही तशा ह्याच्यामध्ये मराठी भाषा इक् आता नॉर्मली तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच सगळी स्पीकिंगमध्ये वापरण्यात बोलत आहेत पण या हिशोबाने आपण समजू शकत्या सगळे लोक मराठीमध्ये बोलतात आता तुम्ही रस्त्याला कोणाला मराठीमध्ये बोला ते बोलते आहे पण रस्त्याला कोणा लोक ते तेलुगू याच्यामध्ये बोला ते बोलत नाहीत कारण की हे महाराष्ट्रामध्ये मराठी दास्ती आहे अशा हिशोबानं आपण समजू शकत्या